हॅलो ॲक्च्युली मला एका फ्रेंडकडून तुमचा नंबर मिळाला आणि समजलं की तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप चांगल्या दरात मिळतात आणि मी आत्ताच ॲक्च्युली मुंबईमध्ये शिफ्ट झाले आहे तर मला काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी हव्या आहेत तर मी तुम्हाला सांगू का मला एक फ्रिज हवा आहे जो अराउंड दोनशे लिटरचा असला तरी चालेल त्याची प्राईज काय लागेल ओके आणि मला वॉशिंग मशीन हवी आहे ती सहा के जीपर्यंत चालेल मला ओके ए सी दीड टन ओके आणि टी व्ही मला बेचाळीस इंचाचा एल ई डी टी व्ही पाहिजे ओके मला तुम्ही जरा टोटल प्राईज सांगू शकता का ओके ओके ओके

पंधरा टक्के हां हां ओके ओके आणि सॅमसंगशिवाय तुमच्याकडे या चारही वस्तू अजून कोणत्या कंपनीच्या अवेलेबल आहेत ओके फक्त याच कंपनीची आहे का ऑफर ओके ओके

ओके एटी फाईव थाउजंड ओके म्हणजे जर काही ऑफर मला घ्यायची असेल तर मला चारही वस्तू एका कंपनीच्या हव्यात आणि मी सांगितली तशीच स्पेसिफिकेशन्स आहेत ना पण हां हां ठीक आहे मी एकदा व्हिजिट करेन तुमच्या शॉपला ओके ओके पण मी सांगितले ते स्पेसिफिकेशनच्या मशिन्स आहेत ना या हां माझा हा नंबर वॉट्सअपवर पण आहे तर तुम्ही मला प्लीज तुमचा ॲड्रेस वॉट्सअप करा थँक्यू